हां ड्रेस वगैरे शिवते म्हणतात तू हां मला शेजार शेजारच्या ताईनं सांगितलं तुझ्याकडे छान शिवतात म्हणे तर मग एक मुलीला जायचं आहे बाहेरगावी तर तिला अर्जंट ड्रेस पाहिजे पण ते ड्रेस

तर शेजारच्या काकू बोलल्या चिखली रोडला आहे म्हणे कुठं आहे मग चिखली रोडला अर्जंट शिला शिवायची काय शिलाई

शेजारच्या काकू म्हणे खूप छान शिवते म्हणे तर म्हटलं टाकून बघावं एक वेळेस हो का चांगले आले पाहिजे फिटिंग वगैरे चांगली हो का तरी किती दिवस लागेल एक दोन मला लगेच लगेच पाहिजे मग त्याची शिलाई वाढली तरी चालेल मला आणि तिथे नेमकं समोर आल्यावर कोणी सांगेल ना दुकानचं नाव मी इकडं खूप दूर राहते आणि अजून काय ब्लाउज वगैरे शिवते का मग हो चालेल ना मुलीला घेऊन येते मी आणि लगेच मग अर्जंटमध्ये देऊन दे मला शिलाई लागंन तर

सांगेल ना तिथं कुणी ना कुणी रुमचं दुकानचं नाव

दुकान तिथं समोरच आहे ना दुकानचे नाव वगैरे सगळं शिलाई पण भरपूर झाली ना गं अर्जंटमध्ये तेवढीच शिलाई का

दुकानचे नाव हं नाव सखी लेडिज टेलर आहे का खूप जणीनं सांगितलं चांगलं शिवता चांगलं शिवता म्हटलं चला आता टाकून बघू आपण

काय फोन नंबर आहे तुझा

थोड्या वेळानं सांग मग थोड्या वेळानं करते मी तुला थोड्या वेळानं सांग मग चालेल नं हा